माझ्या विचारानी खेळापेक्षा जीवा जीवाला जपलं पाहिजे कारण की तेवढं तंत्रज्ञान डेवलप झालेलं आहे विकसित झालेलं आहे त्यांनी खेळ्यां खेळाडूंसाठी हेम्मेट झाले ग्लव्ज झाले आणि खेळांमध्ये आपलं काही नुकसान होऊ नये शरीराचं काही जीवहानी होऊ नये त्याशिरी त्यांनी बरेच उपक्रम अस्तित्वात आणलेले आहेत या उपक्रमाचा जर आपण वापर करून जर खेळण्यासाठी गेलो तर माझ्या विचाराने कुठलंही जीवहानी होणार नाही किंवा हातपाय मोडणार नाही आपल्या देशामध्ये अशा बऱ्याच कंपन्या आहेत की त्यांनी चांगलं तंत्रज्ञानाच्या अभ्यासातून चांगलं डेवलपमेंट करून चांगल्या कॉलिटीचे उपक्रम बनवलेले आहेत आणि त्यांचा वापर करून जर खेळाडू जर चांगले प्रॅक्टिस करून सगळ्या गोष्टीत त्या किटचा वापर जर करून जर आपण चांगली प्रॅक्टिस जर केली किंवा आपण खेळलोही समजा तर आपल्याला काही जीवहानी होणार नाही किंवा काही प्रॉब्लेम होणार नाही आता बरेच देश आहेत त्याच्यावर ते रिसर्च करत आहेत त्यांनी पण यम् हे काम हाती घेतलेलं आहे त्यांना पण असं वाटते की आता ॲक्सिडण होतात खेळ खेळणे खेळायच्या वेळेस तर ते ॲक्सिडण जर आपल्याला रोखायचे असतील तर या उपक्रमाचा वापर करूनच आपण हे करू शकतो